मला फोटोग्रामसची पदवी मिळू शकल अशी असं असं अशी संस्था जी आहे ती मला आयू आय ए ओ पी ही संस्था मला खूप इंटरनॅशनल स्तरावरती सगळ्यात मोठी संस्था वाटते आणि त्या संस्थेमध्ये मला जर पदवी मिळवायची असेल तर त्या संस्थेमधूनच पदवी मला मिळाली पाहिजे या गोष्टीची मी या गोष्टीचं मी जो या गोष्टीचा मला हे वाटते की या गोष या या गोष्टीचा मी खूप काळजी घेतो कारण की मग त्यामुळेच माझी जी फोटोग्राफी फोटोग्राफीची जेवढे पण स्किल्स आहेत स्किल्स आहेत ते मी सुधारण्याचा ट्राय कर सुधारण्याचा प्रयत्न करत असतो कारण की जर त्या फोटोग्राफीची फोटोग्राफी जर माझी जेवढी सुधारेल जेवढे स्किल्स माझ्या फोटोग्राफीमध्ये सुधारतील तेवढं मला त्याच्यामध्ये त्या तेवढं मला मदत मिळेल आणि मदत फोटोग्राफीची जेवढी स्किल सुधारेल आणि सुधारल्यावर मला त्या आय ए ओ पी या सं संस्थेमधून मला ती पदवी मिळेल